महाराष्ट्रात खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी अनेक सुविधा केंद्रे आहेत जी विविध खेळांचे तांत्रिक शारीरिक आणि मानसिक प्रशिक्षण देतात त्यातीलच पुणे येथे स्थित असलेले बाल विकास क्रीडा संकुल येथे विविध प्रकारचे खेळ शिकवण्यात येतात त्यातीलच फुटबॉल हॉकी कबड्डी बास्केटबॉल टेनिस येथे उत्तम दर्जाचे कुशल प्रशिक्षक येथे नेमलेले आहेत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा येथे पुरवण्यात येतात पुणे महा महानगरपालिकेच्या माध्यमातून येथे प्रवेश तुम्हाला मिळू शकतो श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणेमध्ये उपस्थित असलेले हे क्रीडा संकुल राज्य आणि राष्ट्रीय पातळवरील प्रशिक्षण देतात स्पोर्ट हॉस्टेल इथे उपलब्ध आहे तसेच महाराष्ट्र राज्य क्रीडा संचालनाच्याद्वारे ते चालवण्यात येते तिथे ॲथलेटिक्स जलतरण जिमनॅस्टिक शूटिंग टेनिस बॉल बॅडमिंटन फुटबॉल कुस्ती अशा विविध खेळाचे प्रशिक्षण तिथे तुम्हाला देण्यात येते नेतजी सुभाष नॅशनल इन्स्टिट्युशन ऑफ स्पोर्ट्स ज्याला आपण यनआययस म्हणतो साई सेंटर हे औरंगाबादला स्थित असणारे सेंटर विशेषत येथे उत्तम निवास आणि आहार तुम्हाला असलेल्या योजना तुम्हाला मिळतात तसंच तिथे कुस्ती बॉक्सिंग कबड्डी हॉलीबॉल इत्यादी खेळ तुम्हाला उत्तम प्रकारे शिकवल्या जातात मुंबईला असणारे क्रीडा ॲकॅडमी तिथे असणारे क्रिकेट फुटबॉल बॅडमिंटन टेनिस टेबल टेनिस यासाठी उत्तम प्रशिक्षक तुम्हाला तिथे मिळतात कुशल प्रशिक्षक तिथे नेमलेले आहेत ते बी सी सी आय मान्यताप्राप्त क्रिकेट प्रशिक्षण केंद्र आणि अनुभवी प्रशिक्षण केंद्र या द्वारे ते ओळखल्या जाते स्वर्गीय वन वसंतराव नाईक क्रीडा संकुल जे नागपूरला स्थित आहे त्याची विशेषत म्हणजे ग्रामीण भागातील खेळाडूंना तिथे असणारे उत्तम व्यासपीठ म्हणून ते ओळखल्या जाते हॉकी बॅडमिंटन कराटे कुस्ती कबड्डी सारखे खेळ इंडोर आउटडोर गेम तिथे शिकवल्या जातात तुम्हाला कुशल प्रशिक्षक तिथे मिळतात तसेच अस इत्यादी अनेक केंद्रे महाराष्ट्रात उपलब्ध आहेत तिथे खास सुविधा तुम्हाला मिळते असे विविध केंद्र इथे तुम्हाला पाहावयास मिळतात